माझ्या तशा भरपूर आवडत्या रेसिपी आहेत पण त्यातली एक सांगायची झाली तर मोदक आम्ही असे सांगलीकडचे असल्यामुळे आमच्याकडे तळलेले मोदक केले जातात आता त्या मोदकात गूळखोबरं असतं म्हणजे ते खोबरं जास्त ते खिसून घेतलं जातं त्यातं गूळ विलायची पावडर असं सगळं टाकलं जातं जर जास्तच गोड आवडत असेल तर साखरही टाकली जाते तर आजकाल काही जण त्यात ड्रायफ्रुट्सही टाकतात म्हणजे काजू बदाम मनुके हे सगळं आलंच ते सारण छान ते सारण बनवून ते पारीत ठेवून म्हणजे गव्हाची पारी करतात आमच्याकडे त्यात ते ठेवून छान त्याच्या कळ्या पाडल्या जातात आणि त्याचा मोदक बनवतात आता काही ठिकाणी त्याची ही पद्धत आहे काही ठिकाणी सात कळ्या करतात काही ठिकाणी एकवीस कळ्या करतात आणि ते छान असे तुपात तळले जातात आता ते कसं गणपतीला मोदक फार आवडतात त्याच्यामुळे आमच्याकडे ते गणपतीच्या सणात ते सारखे बनवले जातात आणि गणपती बप्पा माझा फेवरेट असल्यामुळे मला हा मोदकही फार आवडतो